बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही वर्षात अर्थव्यवस्था पायाभूत सुविधा बदलण्यासाठी प्र विद्यार्थ्यांचा खूप हातभार लागलेला आहे कारण विद्यार्थी खूप मेहनत घेऊन आपले जे विचार आहेत ते बद लोकांना बदलण्यासाठी आपले विचार सांगतात त्यांचा नवीन विचार असल्यामुळे आर्थिक व्यवस्था व सु आर्थिक व्यवस्था बदलण्यासाठी त्यांचा खूप प्रयत्न चालू आहे तरीही सर्व आपल्या ह्याच्यामुळं जे आपले आलेले आहे तांत्रिक गिंत्रिक अशा वस्तू त्या मुलांना शिकल्याबद्दल ते ज्ञान देतात जे जुने लोक आहे त्यांना माहीत नाही की तंत्रज्ञानामुळे कसे आपण पुढं जातो त्यच्यामुळं आपली मुलं त्यांची मुलं त्यांना पुढं जाण्यासाठी हातभार लावतात तसेच लोकांना खूप आर्थिकचा पण फायदा होतो तसंच नगरपालिका ही सुविधा करते पाणीही व्यवस्थित देते तसेच घरात जिथे राहणारे लोक आपल्या याच्यावर जे पोट भरतात तेसुद्धा पुढच्या ज्या नवीन मुलांकडून जे शिकलेले आहे त्यांना त्यांच्यापासून नवीन बदलण्याचा प्रयत्न करतात